ते अरे घरात पाणी घुसला रे पूर्ण धान्य वगैरे सर्व ओले झाले खायचे वांधे झाले रे कळत नाही तेच ना पहिल्या मजल्यावर बी मी पहिल्या मजल्यावरती राहत आता दुसऱ्या याचं वरती किरायेदार असतात ना त्यांच्या मजल्यावरती आता आम्ही शिफ्ट झालो नशीब त्यांच्याकडे खायचं आहे पण आम्ही ते आमचं थोडं ते उ उतर भाग आहे ना रे त्या कारणाने ते पाणी तिथे जास्त जमा झालं शिफ्ट म्हणजे आता आसरा घ्याच लागेल ना त्यांचं पाण्या पाण्यामध्ये कसं काय राहू शकतो आम्ही हां मुसळधार पाऊस

कमी होण्याची शक्यता नाही पाणी

आता ते एन एन डी आरची टीम टीम टीमची वाट बघाय लागेल त्यांच्यावर डिपेंड आहे शासन काय निर्णय घेतो शासनाकडून काही मदत मिळते की नाही नुकसान नुकसान तर भरपूर झाला माझ्या शेतीचा सुद्धा झाला शेतामध्ये पूर्ण पाणी घुसलेला आहे शेत बुडालं बरोबर बरोबर मला दिसले तर नाहीत पण असं बोलत आहे कोणाला एक बाजूचा जो व्यक्ती आहे ना त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केलं त्या संपर्क झालं त्यांच्याशी ते बोलले की आम्ही येतोच अर्धा एक तासामध्ये आमची टीम पोचणार तिथे तुम्हाला तिथून सुरक्षित सुरक्षित ठिकाणी हलवणार हां हां

हा म तेच माझं जसं कळायला लागेल तुम्हाला संपर्क साधण्याचा मी प्रयत्न करणारच हां होऊ शकते ठराविक आता पावसामुळे काय ते कनेक्शन प्रॉब्लेम होतंच असते आणि आता वी वीज तर येणार नाही कारण की झाडं वगैरे पडले आहे त्यामुळे वीज कनेक्शन लूज झालेलं आहे समजू शकता आम्ही आता सध्या आहे तात्पुरता पण बघू आता टीम आली की शासन करतं काय नेमकं त्यांची टीम आली तर हां हां हां बापरे हेलिकॉप्टर आला हां हां हां हां बरेच लोक आहेत छतावरती उभे बघितलं आमच्याकडून की त्या ते मदतीच्या हाताची वाट बघतात चालेल चालेल ठीक आहे हां मी प्रयत्न करतो तुम्हाला संपर्क करण्याचा चालेल